सर मी रमेश बोलतो आहे मला एक प्रॉपर्टी हवी होती सर तुमचा नंबर मिळाला होता मला सर एक फ्लॅट फ्लॅट हवा होता सर हां म्हणजे आपल्याकडे कोणतं आता अव्हेलेबल आहे सध्या सर वन बी एच के सर आपल्याला रेसिडन्सीयल सध्या हां एरिया आपल्या सर सिटीपासून जवळ असलं तरी चालेल असं काही नाही सिटीतही चालेल हां आपल्या लोकल एरियातच हां जवळपास

मित्र आहे जॉबला आहे मी कंपनीत आहे सर अकाऊंटंट म्हणून आहे हां कंपनी सर यम आय डी सीमध्ये बेस्ट इंडिया कंपनी आहे तिथे मी अकाउंटंट आहे ते मला रेसिडेन्शियल फ्लॅट पाहिजे होता एक राहण्यासाठी हां हां हां सर तुम्ही कसं आहे प्रॉपर्टी सेल करताय का रेंटवरती असं काही कनेक्शन जोडून देताय परचेससाठीच पाहिजे होतं सर मग तो आपल्याला एक पंचवीसपर्यंत एखादा फ्लॅट हां कसं अवेलेबल आहे सर तुमच्याकडे म्हणजे हां पंचवीस लाखाच्या बजेटमध्ये पाहिजे होतं सहाशे का चालेल की सर चालेल हां सर मला डेट द्या एक त्या डेटला मी येऊन भेट घेईन सर पाहून जाईन हां हां सर ठीक ठीक त्या बजेटमध्येच होईल ना सर म्हणजे आपल्याला जास्त बजेट पण चालणार नाही हां हां हां सर ओके सर ओके ठीक आहे सर आणखी सर त्याच्यामध्ये काय कमी प्राईजिंगमध्ये वगैरे बेस्ट तुमच्या इकडचं काही तुम्ही देऊ शकाल ते हां हां नाही आपल्याला बजेटमध्ये जर वेल फर्निश्ड भेटलं तरी चालेल सर असं काही नाही हां सर हां तुमचं ऑफिस कधीच कधी चालू असतं सर टायमिंग काय ऑफिसचं म्हणजे मला ऑफिसला जरी यायचं लागलं तरी असं आहे का ठीक आहे हां ठीक आहे सर एकदा ऑफिसला येऊन जातो सर म्हणजे सांगेन तुम्हाला मी व्यवस्थित मग आपण बोलू सर ठीक आहे ओके ओके सर ठीक आहे